हा बोला

हो चालेल ना करू पण काय करायचं

चालेल ना कुठंतरी इन्वेस्टमेंट केलेलं चांगलं होईल असं मला हे वाटते

हो हा हा हा हो हो बघून येता येते आणि मग ठरवता येत काय करायचं ते फ्लॅट बघून भैयाशी चर्चा करून मग करु प्लॅन काहीतरी हो ना हो ना करावं लागेल ना ते तर आता काहीतरी थोडं तरी घ्यावेच लागेल ना घेऊ दीदीसाठी थोडंसं सोनं तर घ्यावंच लागेल आणि बघू भैयासाठी जसं देता तसं तिला पण काहीतरी देऊ मुलगा मुलगी वेगळं कशाला दोघांनाही समान सामानता द्यावी मुलासाठी फ्लॅट घेतला तर मुलीसाठी काहीतरी इन्व्हेस्ट करावं असं मला वाटतं आहे मुलगी पण एकच आहे मुलगापण एकच आहे दोघांना समान वागणूक मिळावी त्याच्यानुसार ठरवू आपण काहीतरी तिलाही वाटू नये मुलगी आहे म्हणून मला आहे ना मैत्रीण आहे तिच्याशी चर्चा करून मग बघू झालं तर दोघांसाठी फ्लॅट वगैरे बघता येते जे भैयाला करता येईल ते दीदीसाठीही करायचं मुलगी आहे म्हणून तिला काही कमी करायचं नाही हो ना हो ना हो हो ति तिच्यासाठी झालंच होता आता पण आपण पण काहीतरी तिची करू जसं मुलासाठी करतं तसं तिच्यासाठी करावं दोघांचं समान हक्क रहावा

हो हो

हो ना हो ना हो ना हो पायावर तर र उभं टाकलीच पण भविष्यासाठी काहीतरी करून ठेवावं असं मलाही वाटते

हो ना हो हो हो हो चालेल चालेल चालेल हो हो